राज्याला भेट देणाऱ्या लोकांसाठी मनोरंजनाचे पर्याय म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये लोकप्रिय पर्यटनस्थळं आहे उदारहणार्थ शिर्डीमधील वाॅटरपार्क बुलढाण्यामधील आनंदमेला आणि बुलढाण्यामधील आनंद सागर औरंगाबादमधील मॉल आणि इतर थीमपार्क पण इथे उपलब्ध आहेत महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे पर्यटनस्थळे आहेत जिथे लोक वेगवेगळ्या देशातून इथे पहायसाठी येत असतात ते म वेगवेगळ्या देशातून आलेले लोक महाराष्ट्रामध्ये खूप रमणीय होतात जसे हिल स्टेशनवर जातात आणि तिथे खूप एन्जॉय करतात